महाराष्ट्रातील पारंपरिक कपडे म्हणजे साधारण जुनी पिढी अजूनही जे वापरते ते नऊवारी साडी आणि धोतर पण आता नऊवारी साडी आणि धोतर वापरणारे पुरुष धोतर वापरतात महिला नऊवारी साडी वापरतात आता हे लोक खूपसे दिसत नाहीत पण तरीही अजून आमच्या मागची जी पिढी आहे ती न पाचवारी साडी म्हणजे गोल साडी आणि पुरुष पॅन्ट शर्ट वापरतात किंवा पायजमा आणि शर्ट वापरतात जेव्हा पुरुष धोतर वापरत होते तेव्हा धोतर सदरा आणि त्याच्यावर कोट आणि वरती पगडी किंवा बाराबंदी धोतर बाराबंदी आणि पगडी असा पोशाख असायचा आता हे कधीतरी सणावारी मुद्दाम हौस म्हणून किंवा साधारण लग्नांमधून जेव्हा लग्नाचे विधी असतात तेव्हा मुली नऊवारी साडी नेसतात आणि मुलं पगडी बाराबंदी आणि धोतर असा वेश करतात पण हा हौसेचा भाग आहे आता रोजच्या आयुष्यात हे कपडे वापरले जात नाहीत तर रोजच्या आयुष्यात साधारण स्त्रिया ह्या सलवार कमीज वापरतात जो खरं म्हणजे पंजाबी लोकांचा ड्रेस आहे पण आता सगळीकडे सर्रास सलवार कमीज वापरला जातो आता तर अजून नवीन पिढीतल्या मुला मुली या पॅन्ट्स वापरतात आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्तीज वापरतात मुलं पॅन्ट आणि टीशर्ट वापरतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट्स वापरतात तर अशा प्रकारे सध्या पारंपरिक कपडे आणि नवीन प्रकारचे कपडे अशा दोन्ही पद्धती वापरल्या जातात